आमच्या भागातील शेतकरी हे नाविन्यपूर्ण किंवा न्यू ट्रेंडी याचा काही वापर करत नसल्यामुळे विदर्भातील शेतकरी हा दिवसेंदिवस मागासवर्गीय होत आहे किंवा मागे जात आहे ह्या बाबतीत मला कौतुक वाटत ते बारामती आणि पुणे साईडच्या शेतकऱ्यांचं जिथे शरद पवार साहेबांचा गड आहे तिथे ते लोक सामूहिक शेती वेगवेगळ्या सरकारी संस्था वेगवेगळे सरकारी गट कृष कृषी व्यवसाय करतात डेअरी उद्योग करतात मोठमोठे त्यांनी कम्युनिटींनी सहकार क्षेत्रांनी शेतीची डेव्हलपमेंट केली आहे नवीननवीन आंब्यांच्या प्रजातीचे इंव्हेंशन करून त्याचे उत्पन्न घेतले आणि तिकडला शेतकरी म्हणजे हा श्रीमंत शेतकरी मानला जातो आणि विदर्भाचा शेतकरी हा दिवसेंदिवस मागं हटत विदर्भाच्या शेतकरीला आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सागथ साबित होत त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनीसुद्धा बाकी भागातील वा मराठवाडा आणि पुणे साईडच्या शेतकऱ्यांपासून तेथील नवीन पद्धती शिकून आणि एकमेकांना साथ देऊन शेतकरी गट स्थापन करून उत्पन्न घेतले पाहिजे आणि आपला आणि आपल्या शेतीचा विकास करायला हवा असं मला वाटतं